माझा एक छोटा व्यवसाय आहे जसं की कटिंगेचं दुकान आहे त्याच्या कटिंगेच्या दुकानमध्ये एक लाईट आणि एक फॅन आहे त्या फॅनमधलेच आम्हाला खूप बिल येत आहे त्या बिलामुळेच आम्ही बिल देऊ देऊ परेशान आहे छोटीशी लाईन दिली एक लाईट आहे एक फॅन आहे तरी बिनफिल दहा हजार नऊ हजार इतकं येत आहे मग आम्ही काय करावं त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला कॉल करत आहे आणि तुम्हीच एकदा आमचं बिल ते चेक करा आमचं लाईट बिल काय होत आहे इतका आम्हाला कसं काय यायलं आहे का कोणत्या लोकाचं दुसरं आमच्या आमच्या खात्यावर पडत आहे आमचं बिल पडत आहे आमच्यावर दुसरा असं बिलसुद्धा आमच्याच नावावर येत आहे ते तुम्ही एकदा चेक करा आणि आम्हाला नक्की कळवा ही आमची नम्र विनंती